शेतीसंबंधी जर भावी पिढींसाठी जर काही सुचवतो म्हटलं तर मी हे असं सांगणार की तुम्ही कारण आपला जो भारत देश आहे हा म्हणजे शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये जमीन शेतकरी म्हणजे जो शेत् जमीन पिकवतो अन् त्याच्यावरच समजा आपला भारत देश पूर्ण म्हणजे चालतो कारण की अन्न पिकवणारा जो असतो तो शेतकरी असतो आणि तरुण पिढींना तर आता नोकऱ्या लागत नाहीयत पण त्यांनी जर समजा शेती जर पिकवली किंवा शेतीचं जर काम केलं तर म चांगल्याप्रकारे उत्पन्न निर्माण होणार आहे उत्पन्न पण मिळणार आहे आणि त्याच्यापासून पैसा पण मिळणार आहे